एक महिना अगोदर मी लॅकमेचे काजळ विकत घेतलेलं एका शॉपमधून तर त्या लॅकमेचे काजलचं त्याच्यामध्ये प्रोडक्ट रिव्यूमध्ये खूप साऱ्या अशा इन्फर्मेशन माहिती लिहिलेली होती की चोवीस तासांपर्यंत बारा तासांपर्यंत हे जे आहे काजळ जे आहे ते फैलणार नाही इकडंतिकडे पसरणार नाही पाण्यापासून तुमच्या डोळ्यांचं संरक्षण करणार बिलकुल ही हे नाइन टू फाइव्ह लॅकमे असं त्या प्रोडक्टचं नाव होतं इकडेतिकडे पसरणार नाही वगैरे आणि पाण्याच्यासोबत ते इतके छानछान कमेंट्स लिहिलेले होते की बा पाण्याचा जर तुम्ही वापर कराल त्याच्यामध्ये तर ते तुमच्या डोळ्यातून ते स्मज होणार नाही म्हणून पण मी घरी आणलं ते प्रोडक्ट आणि मी वापरायला सुरू केली लग्गेच एक दोन दिवसामध्येच ती जी पेन्सिल होती लॅक्मेची ते तर त्याचे ते तुटून पडली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुसरं जेव्हा मी त्याला युज केलं तर अगदीच दोनतीन तासांमध्ये ते काजळ स्मज झालं त्याच्यामुळे जे ही सुध्दा ते प्रोडक्टचे जे पॉइंट्स त्याच्यामध्ये दिलेले होते ते सर्वच्या सर्व मला दिसून आले की काहीही खरे त्याच्यामध्ये तथ्य असे काहीच नव्हते लॅकमेच्या प्रोडक्टसवरून माझा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे आता आणि मला असं वाटते की लॅकमेचं हे जे काजळ आहे हे अगदी खोट्या प्रमाणात साबित झालेलं आहे लॅकमेचे मी आयशॅडोसुध्दा वापरून पाहिला पण त्याचासुध्दा मला एक्सपरियन्स तसाच आला आणि लॅकमेचे जी कॉस्ट होती ती कॉस्टसुध्दा अॅज कंपेर टू त्या प्रोडक्टमदे जेवढे हे जे रिव्यू आहे त्याच्यापेक्षा अतिशय जास्त प्रमाणात खूप कॉस्टली असं लॅकमेचं प्रोडक्ट मला मिळालेलं आहे